हॅलो हॅलो सं हां संतोष मोरे वाईन हां हां तर मला आहे ना माझ्या मुलीचं एंगेजमेंट आहे तर त्याच्यासाठी ना मला बल्कमध्ये वाईन पाहिजे तर तुम्ही हां देऊ शकता ते ब्रॅ कुठला ब्रँड चांगला आहे ते कुठला ब्रँड हे बघा लेडीजसाठी पण पाहिजे आहेत आम्हाला जेंट्ससाठी पण पाहिजे आहेत तर जेंट्सला जे परवडते तसं तुम्ही पाठवा आणि लेडीज जे घेतात त्यांना तसं पाठवा तुम्ही

आहे म्हणजे एंगेजमेंट म्हटलं तर आमच्याकडे तीन दोनशे तरी माणसं येणार दोनशे अडीचशे माणसं

पण किती पण किती प्राईज काय पूर्ण ह्याचं काय सगळं बियर पाहिजे आहेत आम्हाला

हां पण जरा प्राईज काय मला हे भेटेल का त्याच्यामध्ये कन्सेशन भेटेल का प्लिज प्लिज जरा कमी करा ना जास्त होतं हो तुमचं हे प्राईज जरा जास्त वाटते नाही नाही म्हणजे जास्त होणार असं वाटतं तुम्ही हां डिस्काउंट करा ना तुम्ही करा ना हां हां बरं माहिती पडलं ना किती पत्ता माहिती पडला वगैरे कुठे पाठवायचं वगैरे ते पाठवून देते मी तुम्हाला हे देते हां अच्छा हां आणि तुम्हाला हे मी देते तुम्हाला आणि एक काम करा आता ए एंगेजमेंटची आम्ही लग्नाची पण ऑर्डर तुम्हालाच देऊ आता मग आता तुम्ही नीट पाठवा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

आणि सवर सर्वांना आवडली पाहिजे आहेत आं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ते ॲरेंजमेंट चांगली पाहिजे तिथे सगळं व्यवस्थित हां फक्त बिल आम्हाला पाठवून द्या तुम्ही फक्त कमी करा कन्सेशन द्या आम्हाला आणि बस चालेल चालेल चला